बऱ्याचशा ग्रंथालयाला मी भेट दिलेली आहे अनेक ग्रंथालयांमध्ये जातो पुस्तकं वाचणे हा माझा छंद आहे आणि पुस्तके वाचून त्याच्यातून काय मिळतं आहे आपल्याला मूठभर ते मुलांना कसं देता येईल किंवा आपल्या शेजारच्या कुटुंबामध्ये कसं देता येईल याचा वैयक्तिक प्रयत्न मी करतो माझ्या घरामध्ये पण मी छोटंसं ग्रंथालय ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ययाती मृत्युंजय राधेय असे बरेचसे पुस्तकं मी ठेवलेली आहेत आणि माझ्या मंडळीला पण त्याचा वाचनाचा नाद असल्यामुळे ऐतिहासिक कादंबऱ्या ये याची पण रेलचेल आणि माझ्या मुलाला किंवा माझ्या शेजारच्या मुलांना किंवा शेजारी राहणाऱ्या कुटुंबांना त्याचा फायदा व्हावा म्हणून पुस्तकांची देवाणघेवाण वैयक्तिकरित्या आम्ही करत असतो त्याच्यातून ग्रंथालय स समृद्ध असण्यापेक्षा ग्रंथालयातली पुस्तकं वाचणारे समृद्ध झाली पाहिजेत ही माझी भावना आहे त्याच्यामध्ये